हॅलो बोला मला एकदा सांगा तुमचं नाव काय अच्छा तुम्ही जी औषधी खाल्ली तुम्हाला बरोबर काम नाही करता का ती औषधी आता तुम्ही जेवणामध्ये काय काय खाता आलू वगैरे खाता का आता मॅम आलू वांगे आणि भात आणि टमाटर नको खा कारण की याच्यामध्ये कसं टमाटरमध्ये आम्ल पदार्थ जास्त राहतात बटाट्याने कसं ते व्यवस्थित नाही शरीराला घातक असतात आणि भाताचं कसं पचन नाही होत त्याच्यामुळे तुम्ही जे नको खा आणि वांग्याने ते कसं जखम वगैरे असते ते खाजवते म्हणून ते खाण्याच्या प्रमाण नाही का तुम्ही कमी करा आणि तुम्ही आप रोज थोडं व्यायाम करत जा थोडं हिंडत फिरत राहायचं चालत राहायचं औषधीने कसं काम केलं पाहिजे आपल्यावर म्हणून ते तुम्ही हां विचारा ना सकाळी घ्यायची जेवणाच्या अगोदर एक गोडी आणि जेवणानंतर जी औषधी आहे बाकीच्यात त्या काढून मी लिहून दिल्या आहेत की जेवणानंतर एक गोळी घ्यायची आणि क सकाळी एक आणि दुपारला एक आणि सायंकाळी झोपायच्या अगोदर ती पुन्हा जेवणाच्या नंतरची गोळी आणि नंतर आणि एक ग्लास नाही का दूध पिऊन घ्यायचं जोपर्यंत तुमची ही प्रकृती ठीक नाही होत ना तोपर्यंत दूध तुम्हाला रात्री झोपेच्या वेळेत तो चांगला राहील आणि जास्त प्रॉब्लम वगैरे असेल तर तुम्ही दूधामध्ये नाही का तो शहद वगैरे टाकू शकता आणि ग्लुकोजचे पाणी जाते सकाळी एक वेळ घेत जा आणि सायंकाळी एक वेळ घ्यायचं दोनच टायम दोनच टायम हो